फोटोग्राफी हा व्यवसाय खरंच खूप उत्तम आहे कारण की त्या व्यवसायामध्ये पैसा मान सन्मान ह्या गोष्टी पण आहे त्यासोबतच आनंद पण आहे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे प्रोग्राम वेगवेगळ्या पारंपरिकनुसार प्रोग्राम राहतात ते आपल्याला बघायला मिळतात आणि स्वत फोटो शूट करायला मिळतात तर त्या याच्यामुळे कसं की आपलं नॉलेज आपल्याला बऱ्याचशा गोष्टीची माहिती होते आणि आपला सर्वात जास्तीत जास्त महिलांशी संबंधित हा धंदा आहे तो फोटोग्राफीचा कारण की प्रत्येक महिलांना आवड असते फोटो काढणे हे करणे ते करणे त्यामुळे त्याच्यामुळेपण एक खे आपली इमेज पण चांगली बनते आणि फोटोग्राफी खरंच हा उत्तम व्यवसायात मधूनच आपण एक वेगळ्या कलेलासुद्दा वाव देतो जसं आता की आऊटडोअर शूट आहे आता फ्री वेडिंग शूट करतात लोकं तिथे पण एक आपण एक फॅमिली मेंबर या प्रत्येक प्रोग्राममध्ये एक फॅमिली मेंबर म्हणून वावरतो आपल्याला ते लोकं आपला एक घरचाच व्यक्ती म्हणून असे पाहतात असं दुसऱ्या कुठल्या धंद्यावाल्यांना ते लोकं नाही इनव्हॉल करत फक्त आपलाच एक व्यवसाय असलेल्या फोटोग्राफरलाच ते इनव्हॉल करतात आणि त्याच्यासोबतच कसं आहे ते आपलाच एक वेगळा छंद पण आपण जगवू शकतो जसा की कोणी वाइल्ड लाईफ फोटोग्राफी करतात पक्ष्यांचेच फोटो काढतात निसर्गरमी निसर्गप्रेमी राहतात ते त्यांचेच फोटो काढतात तर त्यांनासुद्धा कसं की खूप चांगला समोर स्कोप आहे की जसं त्यांनी मोठमोठे एक्ज्युशन भरवले कुठल्या मॅगझिन्समध्ये हे फोटो पाठवले तर त्या फोटोला डिमाण येते त्याच्यावर काही प्राइज राहतात त्याच्यामुळे त्या जो छंद करतो त्याला पण काही चांगलं प्रोत्साहन मिळतं आणि त्याचं समोर त्यामध्ये चांगलं भवितव्य पण घडण्याची खूप महत्त्वाची गोष्ट राहील चांगलं फ्यूचर होईल त्याचं आणि त्यानी हा छंद दिवसेंदिवस जपायला हवा त्यामध्ये वेगवेगळे काही करतो करायचं असेल तर ते वेगवेगळे त्यामध्ये त्यांनी करायला हवं अशाप्रकारे मी दोन्ही गोष्टींना त्यांना असं सांगेन